उ ज उंचावर गेल्यावर ला म्हणजे सुरुवातीला मला भरपूर भीती वाटायची म्हणजे असं खाली बघितलं का चक्कर आल्यासारखं वाटायचं आणि वर चढताना म्हणजेच उलट्या वगैरे पण व्हायच्या तर भरपूर भीती पण नंतर हळूहळू त्या भीतीवर मात करून आम्ही ट्रेकिंग करायला लागलो आणि ती भीती गायब लागली हो पण त्यासाठी थोडा वेळ गेला पहिले सुरुवातीचे चार पाच वर्ष मी भरपूर भीत होतो तरीपण मित्रांसोबत वगैरे जाऊन त्यांनी धीर दिला आणि त्यामुळे त्या ती भीती माझ्या मनातून निघाली एकदा मी मोठं म्हणजे एक दोन किलोमीटर उंचावर होतं म्हणजे ते एक डोंगर होतं छोटासा तिथे पोहोचलो भरपूर प्रयासाने पोहोचलो पण पोहोचल्यानंतर थोडा आत्मविश्वास वाढला आणि भीती माझी निघून गेली